शहरातील आणि गावातील शाळेचा खूप असा खूप मोठा असा फरक आहे शहरातली शहरातील जी शाळा आहे ती उच्च दर्जाची असते शिक्षक लोकं चांगले असतात एज्युकेटेड असतात आणि खेड्यांमधल्या ज्या शाळा असतात ग्रामीण विभागातल्या त्या शाळांमध्ये फक्त मुलं जातात तर तिथे शिक्षकांचा काही पत्ता नसतो कधी कधी येतात कधी कधी ड्युट्या करतात कधी कधी करत नाही तर असा खूप सारा मोठा खूप मोठा फरक आहे की त्या दोघांमध्ये आहे दोन शाळांमध्ये आहे माझं मत असं आहे की शहरातील दय म्हणजे शाळा म्हणजे ग्रामीण भागातील शाळा ह्या बंदच केल्या पाहिजे शहरातीलच शहरातील शाळा ह्या सुरू ठेवल्या पाहिजे कारण झालं असं आहे की दोघांच्या म्हणजे श ग्रामीण भागातल्या गोष्टी अशा झालेल्या आहेत वाईट गोष्टी आहेत शाळेत मुलं शाळेच्या नावाखाली नुसतं फिरतात आणि शहरी भागात असं आहे की स्ट्रीक असते म्हणजे जर मुलगा शाळेत आला नाही तर शिक्षक लोकं घरी पालक लोकांना कॉल करून कन्विन्स करतात की हा शाळेत आला नाही असं तसं अशा बऱ्याचशा चांगल्या वाईट गोष्टी या दोन विभागामध्ये तुलनेत केल्या जातात किंवा गावातली शाळा ही गावातलीच शाळा असते शहरातली शाळा ही शहरातलीच म्हणजे व्यवस्थित म्हणजे शिक्षणाचा पुरेपूर फायदा हा शहरातल्या शाळेत होतो गावातल्या शाळेत होत नाही